हॅलो हां नमस्कार मला आशा घुडसाळ्यांकडून तुमचा नंबर मिळाला तुम्ही पुण्याच्या जवळपासच्या ट्रीप ऑर्गनाइज करता का

आम्ही साधारण सहा सात मैत्रिणींचा ग्रुप आहे तर आम्हाला त्या ट्रिपमध्ये इंटरेस्ट होता म्हणून कॉल केला ओके बरं बरं बरं बरं

अच्छा आणि ते किती लांब आहे जे राहण्याचं ठिकाण तुमचं आहे ते पुण्यापासून किती लांब आहे अच्छा अच्छा अच्छा आणि हे सगळं जे तुमच्या रेट आहेत ते फॅक्स इन्क्लुडेड आहेत का कसं अच्छा आणि टॅक्स टॅक्स वेगळा पडेल का ह्याच्यामध्येच असेल टॅक्सचं पण अच्छा ओके बाराशे पंधरा ते प्लस जी एस टी ओके ओके आणि साधारण किती दिवस सोय होऊ शकते तिकडे एक चार दिवस तरी आमचा प्लॅन आहे तिथे राहायचा तर आहे का तेवढं अव्हेलेबल बरं बरं मग ह्या महिन्याच्या साधारण सतरा तारखेपासून ते साधारण एकवीस बावीस असं प्लॅन आहे आमचा तरी पण मी कन्फर्म तुम्हाला उद्या दुपारपर्यंत सांगतो हां हां ओके ओके ओके चालेल आणि तुम तुमच्या होमस्टेचे जर फोटो पाठवता आले तर मला व्हॉट्सअपवर पाठवाल का

बरं बरं चालेल चालेल मग ते सगळं जे आहे ते तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवा फोटो हो हो यस आयडिंटीटी प्रूफ ओके चालेल बाय